हो मी साई पठारची निसर्गरम्य अशी सफर केली होती खरंच पठारं सर करताना पायसुद्धा खूप दुखत होते करण माझी ती फर्स्ट मी पहिल्यांदाच हा अनुभव घेत होते पठार हाय तो चढून जायचं होतं तर पायसुद्धा खूप दुखत होते फक्त पण माझं लक्ष्य एकच होतं काही करून मला हा पठार सर करायचं आहे कारण माझे सगळे मित्र वगैरे खूप हौशीने तो पठार सर करत होते पण माझं पहिल्यांदाच असल्यामुळे मीही ठरवलं होतं की मी हा पठार आहे तो सर करणारच आहे कारण तो पठार पर्यंत पोचण्यासाठी पूर्ण असे चारच्या चार डोंगर आहेत ते आपल्याला पार करून त्या पठारापर्यंत पोचतायला जाय पोचणार होतो तर माझी ती हाईक आहे ती मी अजूनसुद्धा माझ्या लक्षात आहे कारण अत्यंत मनात खूप इच्छा होती पण पायसुद्धा तितकेच दुखत होते पण माझं ते पहिल्यांदाच मी ते अशी सफर केली होती त्यामुळे मला अजूनही ती लक्षात आहे पण आम्ही थोडं दुपारच्या वेळे गेले असल्याने आम्हाला सूर्यास्त काही दिसला नाही किंवा मला त्या तसं आठवतसुद्धा नाही पण हां ती साई पठाराची सफर माझ्या आयुष्यातली खूपच अशी निसर्गरम्य सहल म्हणू शकतो किंवा एक आठवण आहे ते म्हणू शकतो